ताई मला कपडे आणि हे टीशर्ट आणि जीन्स घ्यायची होती स्ट्रेचेबल पाहिजे आणि साइजचे आहे ना ते मीडियम साइजची दाखवा ना मीडियम साइज आणि हा थोडंसा मोठा नाही दिसत मला मीडियम साइजचा मला ग्रे कलरमधे दाखवून द्या हेचा कलर वगैरे तर नाही निघणार ना स्ट्रेचेबल पण आहे ना थोडा अजून काय दुसरा ह्याचं काही ऐसी चांगला म्हणलं अजून ऑप्शन असेल ना तोही दाखवून द्या ना कसा का माहीत तो आवडून जाईल मला दाखवून द्या ना ठीक आहे दाखवून द्या पाचवाला बघतो कसा आहे ते ह्याच्यात लाइट ब्ल्यु कलर नाही का दुसरा ह्याच्यात शॉर्ट स्लीव आहे की लाँग स्लीव आहे ते दोघे दाखवून द्या कॉटन कॉटनमधे दाखवा कॉटन विताउट प्रिंटवाली आहे का आपल्याकडे सॉलिडमधे सॉलिड ह्याच क्वालिटीमधे सॉलिडमधे दाखवून द्या हो हे क्लिट पडेल आम्हाला ते एक देऊन द्या विदाउट प्रिंटवाली सॉलिडवाली आणि तिचे ग्रेमधे दाखवा ना त्यामधे फुल स्लीवमधे ते एक ह्याच्यामधे काही डिस्काउंट वगैरे आहे का आपल्याला आणखी थोडं कमी नाही होऊ शकत ठीक आहे ना आता तुमची हे नाही माझी हे नाही ठीक आहे मग देऊन देतान देऊन देतो पाचशेमधे हा ह्याचा बिल विल काही जर मला साइज वाइज काही फिट विट नाही झालं काही तर प्रॉब्लेम राह्यलं तर मी रिटर्नसाठी येऊ शकतो का मग ठीक आहे ना